अमरावती जिल्ह्यामध्ये खूप लोक कृषी उत्पादने करतात काहीच लोक गाईचे पशुपालन करतात तर कोंबड्या व इतर कोणती जनावरं अगर समजा आपण कोंबड्याची पशुधन केलं तर त्यांच्यापासून अंडे मिळतात ते अंडे विकून ते त्यांना पाळणं पोसणं करून त्यांचं स्वतःचं सुद्धा उद्योग चालवतो त्याच्यानंतर गाईचं अगर म्हटलं तर ते दूध तूप असे वेगवेगळे हे पदार्थ करून विकता विकू शकतो तसेच कृषी उत्पादनामध्ये वेगवेगळे पिकं काढून त्याचे उत्पादने करून विकले जाते